मी एक बॉडी लोशनचं प्रोडक्ट वापरलेलं आहे तर ते प्रोडक्ट खूप छान आहे त्याची स्मेल छान आहे आणि लावल्याबरोबर स्किन एकदम सॉफ्ट होते आणि जी ड्राय स्किन असते ती पूर्ण थोडी ऑइली होऊन जाते आणि त्वचा गरे छान रहाते स्किन छान रहाते आणि जो ओढलेला चेहरा असतो तो जरा व्यवस्थित होतो म्हणजे असं आपली स्किन अशी ताठते ना अशी ताठते आणि अशी ओढल्यासारखी होते तर मी हे प्रोडक्ट वापरल्यापासून माझी स्किन एकदम सॉफ्ट राहायला लागली थोडी ओली ऑइली राहायला लागली आणि आणि तसं जेवढं मला फ्रेश पण वाटतंय हे लावल्याबरोबर आणि थोडं थंड फ्रेश होते म्हणजे थंड फील होते आणि प्रोडक्ट छान आहे याचे काय साइड इफेक्ट वाटले नाही नाही तर कसं बॉडी लोशन लावलं की डोळ्यातनं पाणी येतं आणि थोडंसं जे स्किनला आग पण होत असते पण या प्रोडक्टनी मला तसं काय झालेलं नाही आहे आणि डोळ्यातून पाणी वगैरे आलं नाही आणि स्किन पण जरा छान राहिली म्हणजे आग वगैरे काय झाली नाही उलट थंड वाटलं मला तर तुमचं हे प्रोडक्ट खूप छान आहे मला खूप आवडलं तर मी माझ्या मैत्रिणीला तर सांगितलेलंच आहे तर मी आणखी कोणाला सांगेन आणि तुमचं प्रोडक्ट नक्की युज करायला सांगेन याने तुमच्या प्रॉडक्टची जास्त मागणी वाढेल आणि तुम्हाला जास्त करून फायदा होईल त बेस्ट प्रोडक्ट खूप छान प्रॉडक्ट आहे मला आवडलं आणि मी हेच युज करत राहील